गाण्यामध्ये भावनाचे स्थान काय असते तर गाण्यामध्ये गाण्यामधून सुद्धा आपल्याला प्रत्येक भावनाची प्रकटीकरण करता येते म्हणजे एखादी दर्दभरी गीतं असतात भावनिक गीतं असतात परत देशभक्तीपर गीतं असतात देशभक्तीपर गीतामधून आपल्याला देशाविषयी किती प्रेम आहे देशाविषयी किती आस्था आहे देशाविषयी किती भक्ती आहे हे त्या देशभक्तीपर गीतातून आपण ब ते गीत गाऊन आपण सादर करू शकतो तसेच भावना एखादी दर्दभरे गीतं म्हणतो आपण तर एखाद्या आपल्याला एखाद्या समजा काही गोष्टीमधून दुःख झालं असेल कुठली वाईट घटना घडली असेल तर त्या तशा भावनासुद्धा आपण आपल्या गीतातून किंवा गाण्यातून सादर करीत असतो किंवा सादर होतात भावगीत असतात प्रत्येक गोष्टीचा भाव आपण गाण्यातून सादर करू शकतो